हॅलो सर मला गॅस सिलेंडर बुक करायचा होता पण ते वेबसाईटमध्ये तुमच्या तिथं हां ॲड्रेस वगैरे काय टाकता येत नाही आहे काय बुकिंगसाठी ते एकच ॲड्रेस ॲक्चुअली आम्ही ऑलरेडी एका ॲड्रेसवरती बुक केलेला पण तो आता दुसऱ्या ॲड्रेसवरती पाहिजे होता तर तो ॲड्रेस पण चेंज करता येत नाही हां मग मला त्या ॲड्रेस चेंज करून मला तो बुक करायचा होता हां मग काय करावं लागेल सर त्याला सर मी केलं सगळं प्रोसेस पूर्ण फक्त ते कुठून म्हणजे तिथं कोणती प्रोसेस करायची आहे ती फक्त सांगा हां म्हणजे आम्हाला दुसरा ॲड्रेस चेंज करायचा होता आणि त्या ॲड्रेसवरती आता इथून पुढं सगळे बुकिंग त्या ॲड्रेसवरती घ्यायचे होती आधीची आधीच्या ॲड्रेसवरती न घेता नवीन ॲड्रेसवरती घ्यायची होती

त्यासाठी हां सर तुम्हाला जे लागतील ते डॉक्युमेंट आम्ही पाठवतो ॲड्रेस प्रूफसाठी वगैरे हां ते कुठं अपलोड वगैरे करायचे असतील तर ते करतो हां ठीक आहे थँक्यू